प्रायवेट लिमिटेड मला कॅब बुक करायची होती त्यासंदर्भात कॉल केला होता मला सात माणसांसाठी हवी होती हां हां मला दोन्हीचं सांगा ना कसं काय होईल ॲक्चुली मला काय माहिती आहे आपलं रायगडचं जैन मंदिर आहे ना ते व्हिजीट करायचं आहे आणि प्लस त्याच्याच बरोबर आजूबाजूला आपले काही आणखीन फेमस मंदिरं देवळं असतील तीर्थक्षेत्रं तर त्यांना व्हिजिट करायचं होतं

ओके अच्छा आणि ज टोलचं कसं होईल टोल आम्हाला पे करावं लागेल की अच्छा तर आम्हालाच पे करावं लागतील का अच्छा ठीक आहे चालेल आणि अच्छा म्हणजे आता गाडी ए सी बऱ्याच सात जणांना इनफ होईल ना वनडेसाठी अच्छा तो पण आम्हालाच बघावा लागतो का पण समजा जर आम्ही त्याला फूड आमच्या बरोबर लंचला किंवा ना चहा नाश्त्याला बसवलं तर मग त्याचं वेगळं मॅनेज करेल ठीक आहे काही हरकत नाही आहे चालेल ठीक आहे मला आता रायगडमध्ये मी आता आहे ॲक्चुली पालीमध्ये हा तर मला तिथूनच गाडी हवी आहे सात वाजता हो सात वाजता गाडी लागेल ते सातच्या संध्याकाळपर्यंत सगळं होईल हां हो पण चालेल काय तुम्ही ड्राइवर जरा चांगला पाठवा

ठीक आहे चालेल चालेल काही हरकत नाही हां चालेल चालले चालेल ओके थँक्यू थँक्यू